नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रसार माध्यम आहेत जसे की आपण न्यूज चॅनल न्यूज पेपर अशा थ्रू पण आपण आपण प्रसार माध्यमांचं माहिती घेऊ शकतो तसेच नागपुरात असलेले प्रसार माध्यम असे की आवाज टी व्ही महाराष्ट्र टी व्ही झी टी व्ही एल बी सी यन न्यूज बी एन न्यू ट्वेंटी फोर न्यूज पोलिस डायरी न्यूज एन डी टी व्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॉडकास्ट चॅनल आहेत ज्याच्यातून आपण माहिती घेऊ शकतो अजून हे नागपुरातले चॅनल आहे अशाच प्रकारे वेगवेगळे वृतपत्रेही आहेत नागपुरात ज्यानी की आपण माहिती घेऊ शकतो अजून तर पूर्ण नागपूरभरात वाटले जातात त्यांचे नावं असे की लोकमत द हिदवादा द हिंदू द इंडियन एक्सप्रेस देशोन्नती नवभारत पुण्यनगरी द टाईम्स ऑफ इंडिया द महाराष्ट्र टाईम्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे वृतपत्रे आहेत ते नागपुरात पूर्ण वाटले जातात अजून तशाच प्रकारे आपल्याकडे स्थानिक घडामोडींचं माहिती अशा प्रकारे मिळते की आपले जे पण त्या वृत्तपत्रांचे रिपोर्टर्स आहे ते माहिती गोळा करतात नागपुरात छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या की ते तिथे जातात त्यांची माहिती गोळा करतात अजून आपल्यापर्यंत पोचवतात अजून हे वृतपत्रे असे आहे की नागपुरातले कोपऱ्या कोपऱ्यातील जे पण काही न्यूज आहे त्या आपल्यापर्यंत घेऊन येतात तशाच प्रकारे आपल्या नागपुरात अशा काही छोट्या गोष्टी आहे ज्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे ते असे की रस्ते रस्त्यातील खड्डे अजून सरकारनी केलेले योजना ते सगळ्या साध्या माणसांपर्यंत पोचत नाही तर त्यांचा पण लक्ष दिलं पाहिजे वृतपत्रांमध्ये त्या ते छापलं पाहिजे अजून आपलं सामान्य माणसाला त्याचा लाभ घेण्यासाठी सामोरे जावं लागेल अशा प्रकारे आपण काहीतरी केलं पाहिजे